धर्मामुळे अनेक लोकं एकत्र येतात जसं की आता गणपती उत्सव गणपती उत्सवात देखील गणपतीची प्रतिषव प्रतिष्ठापना करताना गणपती आगमनाच्या मिरवणुकीत विसर्जनाचा गणपती विसर्जनाच्या वेळेस किंवा गणपती आरती सकाळ संध्याकाळ होणाऱ्या गणपतीच्या आरतीच्या वेळेस देखील आपल्या घरातील स समाज सोसायटींमध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणपतीचं सोसायटीमधील सर्व लोकं एकत्रित येऊन तो समारंभ साजरा करतात आरतीसाठी एकत्र येतात आणि आर गणपती बाप्पाचा उत्सव आ त्याची आनंदाने साजरा करतात बस